हा हॅलो हो हो हो हो तुळजाभवानी शेंटर हो हो हो ते पाहिजे ते भेटू शकतं गुलाबाचे तीस रुपये गोकर्णाचे ते चाळीस रुपये मोगरा आहे ना पन्नास रुपये झेंडू साठ रुपये हो हो फुलं भेटतील ना आमचं याला आहे अंबिका नगरला आहे आ अंबिका नगर तुळजाभवानी हो मुलाला पाठवून द्या आणि वारड पाठून मग आम्ही हो आणि तुमच्या घराचा पत्ता

बरं बरं बरं बरं ठीक आहे

हो बरं बरं किती पाहिजे आहेत बरं बरं ठीक आहे तर पाठवते बरं बरं झेंडू चारशे बरं बरं बरं बरं आणि आपल्याला डेकोरेशन काय करायचं आहे ब बरं बरं बरं बर हो हो हो बरं ओके पाठवते हो हो चांगले पा हो आणि पेमेंट बरं बरं बरं ब बरं पाठवा पाठवा ठीक आहे पाठवते पॅक करून पाठवते हो हो छान छान पा एकदम भारी ओके ओके ठीक आहे